मला दक्षिण भागातील जेही खाद्यपदार्थ आहे तर त्यांचा स्वयंपाक करायला आवडेल कारण की जे दक्षिण भागात जो एक देश येतो तर ते दक्षिण कोरिया आहे तसं म्हटलं तर आणि मला तिकडचे दक्षिण तो ही दक्षिण भागातच येतो म्हणून आणि मी उत्तर भागात राहते तर उत्तर भागातील सर्व जे खाद्यपदार्थ आहे तर त्याबद्दल मला माहिती आहे आणि ते मला बनवतासुद्धा येतात पण जे दक्षिण भारतीय बाजूचे आहे तर त्याबद्दल मला इतकं काही माहिती नाही आहे कारण जे दक्षिण भारतातील लोक आहेत मी असं ऐकलेलं आहे की तर ते सीफूड खातात जास्तीत जास्त आणि त्यांच्या इकडचे जे फळं असतात जे की उत्तर भारतात खूपअसे रेअरली सापडतात किंवा महाग सापडतात पण जे दक्षिण साईडचे जे फळं आहेत आणि त्यांची डिशेस वगैरे बनवतात लोक तर ते खूप जास्त प्रोटीन असते त्याच्यामध्ये आणि ते खूप नॅचरली तयार केलेले असतात म्हणजे ते कोणतेही आर्टिफिशली बनवलेले नसतात तर म्हणून मला दक्षिण भारतातील जेही काही पदार्थ आहे रामेन म्हणू किंवा दुसरं काही प्रकार तर ते बनवायला आवडेल